सगळे लोक आपला धर्म आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे पाळतात जसे की जर हिंदू असेल मुस्लीम असेल बुद्धिस्ट असेल ख्रिच्चन असेल त्यांच्या धर्मग्रंथामध्ये जे प्रकारे त्यांना सांगितले आहे त्याप्रकारे ते त्यांची जीवनशैली बनवतात त्याप्रकारे ते देवांना त्यांच्या येशू ख्रिस्ताला त्यांच्या अल्लाला आठवण करतात त्यांचे जे सणवारं असतात त्यांच्या ज्या पद्धती असतात त्यांचे जे नियम लागलेले असतात त्यांना ते फॉलो करतात आता काही दिवसांआधी रम रमजान महिना चालू होता तेव्हा आपले हिं मुस्लीम बंधू ते रोजा र ठेवायचे खूप कठीण असा उपवास ते करायचे त्या काही दिवस आधी आप बुद्धिस्ट लोकांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली त्यांचा जयंतीचा उत्सव त्यांनी खूप छान प्रकारे साजरा केला त्या आधी जर म्हणायचे झाल्यास जे हिंदू लोक आहेत ते गणपती जेव्हा असतात त्यांचे देवीचं जेव्हा उत्सव असतो तेव्हा ते खूप श्रद्धा भक्तिभावाने त्यांचे उत्सव साजरे करतात एकंदरीत म्हणायचे झाले तर सगळे लोक आपल्या धर्मग्रंथाप्रमाणे रीतीरिवाजांप्रमाणे आपले आपले उत्सव साजरे करतात आणि एकजुटीने एकामेकांसोबत राहतात